हॅलो हां दादा कुठे आहे तुम्ही हां तुम्ही स्टॉपवर सांगितलं पण मला दिसत नाही आहे काही हो का केव्हाची उन्हाची उबी आहे मी इथे मी इथे दहाड रो दहाड रोडवर आहे हा किराणा दुकानाच्या जवळ आहे मी हो का बरं बरं लवकर या मग आम्हाला उशीर होतोय हो हो ठीक आहे